हॅलो हो होय सकाळी आठपासून तशी सातपासून सात साडे सातपासून सुरू होतं रात्री साडे दहा

हो आहे होम डिलिव्हरी आहे पण मॅडम पाच हजार तरी व्हायला पाहिजे हो हो हो हो हो चालेल हां हां

मग काय करा हो यावं लागणार होय होय थोडी लिस्ट तुम्हाला वाढवावी लागेल मग नाही नाही नाही नाही आता दिवाळी सिजन आहे त्यामुळं नाही बंद

नाही नाही नाही नाही नाही तसं काय नाही आहे पूर्ण वेळ चालू आहे हो घेते की हो घेते

नाही आता आला आहे स्टॉक तो हो आहे आहे आहे आहे हो त्याचा आता प पंचेचाळीस रुपये हो हो मिळेल मिळेल मिळेल मिळेल मिळेल मिळेल मिळेल मिळेल हां हो हो हो हो हो हो हो करते करते हो हां हो हो हो हो कुठला पण तो चहा कुठला पाहिजे आमच्याकडं आता रेड लेबेल आहे ताजमहाल आहे ओके हां हां हो हो हो हो मग दहा रुपयाचं का पंचवीस रुपायचं नेसकॅफेची बॉटल पाहिजे बर बर हां चालेल हां हां हां मग मह हे पाहिजे आहेत ते घुंगरू दाणे पाहिजे आहेत का मोठ्ठे दाणे पाहिजे आहेत मोठ्ठे पण ते प हे असतात हा लाल असतात जरा हां हां दोन्ही आहे हो आणि पिठी साखर पण आहे आता दिवाळी आहे पिठी साखर ती पण आहे लिसा साखर म्हणतात ते बरं हां एक किलो हां दोन किलो मैदा बरं बरं हां हां

आहे आहे आहे आहे आहे आहे

तेल काय जेम शेंगदाणा तेल आहे आहे सनफ्लावर आहे जेमिनी आहे पॅकेटमध्ये पॅकेटमध्ये मग लूजमध्ये हवं असेल तर मग तो डबाच घ्यायला लागेल तुम्हाला नाहीतर मग पाच लिटरचं मोठ्ठं घ्यायला पाहिजे पाच लिटरचा हां हां सनफ्लावर जेमिनी आहे सूर्या आहे भरपूर आहेत सनी आहे तार आहे

हो एक किलो एक किलोचे नाही नाही नाही एक किलोचे पॅक आहेत ते आहेत आहे आहे हो पाच किलोचा हां हां हो हो पाच पिशव्या हो हो हो हां हां दोन किलो हां गूळ पाहिजे का आहे आहे आहे ती पॅकेट आहेत दहा दहा वीस वीस रुपयाची हां हां किती रुपयाचं पॅकेट आहे आहे आहे हो हो हो हां अर्धा किलो हो किसलेलं किसलं म्हणजे वाटी पाहिजे हां हो हो बरं तांदूळ बासमती आहे आंबेमोहर आहे घनसाळ आहे आहे आहे आहे आहे आहे आहे हां हो पण बासमती लहान तुकडा का मोठा तुकडा हां मग तो साठ रुपये किलो आहे मग साठ रुपये प्रमाणे आहे हां हां हां आजच येणार हं हो येस येस हो येईल येईल हां ओके ओके हो हो हां चालेल चालेल हां ओके हां हां